हॅलो हां हां मी ॲडवोकेट देवचके बोलते आहे नमस्ते हां ओके अच्छा ठीक हां हां

ओके

अच्छा अच्छा हा हां अच्छा चेक कधी डिसओनर होऊन आलेला आहे तुमच्याकडे

पाच डिसेंबर अच्छा अच्छा अच्छा तुम्हाला न चेक डिसऑनर झाल्याची त्याला नोटीस द्यावी लागेल ॲडवोकेटच्या थ्रू आणि नोटीस रजिस्टर पोस्टाने द्यावी लागेल आणि रजिस्टर पोस्टाने त्याला नोटीस मिळाली की त्याची पोचपावती तुमच्याकडे येईलच मग त्याच्यावर त्याला नोटीस कधी मिळाली ती डेट असेल मग त्या डेटपासून एक महिन्याच्या आत आपल्याला नोटिस त्याला द्यावी लागेल कारण या केसेसमध्ये मुदतीला फार महत्त्व आहे मग तुम्ही ॲडवोकेटच्या थ्रू एक महिन्यात कधीही नोटिस देऊ शकता त्याला नोटीस पोच झाल्यानंतर त्याची एक पोचपावती तुमच्याकडे येईल मग ती पोचपावती आल्यानंतर परत दुसरं लिमिटेशन चालू होतं की ती पोचपावती तुम्हाला मिळाल्यानंतर त्याची ज्या दिवशी त्या पोचपावतीवर सही आहे त्या दिवसापासून तुम्हाला एक पंधरा दिवस त्याला तो भरतो आहे की नाही हे बघायचं वाट बघावी लागेल आणि पंधरा दिवसात जर त्याने कुठली रक्कम तुम्हाला दिली नाही तुम्हाला नोटीस उत्तरही दिलं नाही काही कॉन्टॅकही केला नाही तर मात्र तुम्हाला त्याच्या अगेन्स्ट एक महिन्याच्या आत केस दाखल करावी लागेल त्याला एकशे अडतीसची एन आय ॲक खालची नोट य केस म्हणतात आणि कोर्टात केस आहे तुमचे पुरावे बघून पुरावे जर प्रूव्ह झाले तर तुमची पैसे नक्कीच मिळणार आदरवाईज त्याला काय होईल की त्याला जेवढी अमाऊंट आहे त्याच्या दुप्पट अमाऊंट फाईन होईल प्लस शी सहा महिने त्याला जेलमध्ये जावं लागेल ते डिस्क्रिशन कोर्टाचं असतं मग केस विड्रॉ करता येते हां

हा

हो खर्च येईलच काय आहे की चेकची अमाऊंट किती आहे त्या आमाऊंटवर कोर्ट फी श्टॅम द्यावा लागतो म्हणजे तो कोर्ट फी श्टॅम आता किती अमाऊंट आहे त्याच्यावर तो श्टॅम डिपेंट राहील आणि मग साधारणपणे एक हजार दोनशे रुपये असा तो स्टॅम्प असतो तुमच्या अमाऊंटवर तो स्टॅम्प कॅल्क्युलेट करून तो स्टॅम्प प्लस तुम्हाला खर्च आणि ॲडोव्होकेट फी असं द्यावं लागेल हां हां हो नक्कीच हो ती द्यावी लागेल ती पण अमाऊंटवर डिपेंड असेल जर फार मोठी अमाऊंट असेल तर ती नक्कीच जास्त थोडी जास्त असणार

तुम्ही असं करा तुम्ही तुमचे कागदपत्र घेऊन ऑफिसला या आणि मग कागदपत्र बघून मी बाकी बोलते तुमच्याशी ओक्के ओके ओ ओके कट करू नं